नमस्कार माझं नाव साक्षी सूर्यवांशी म्या मी तुम्हा मी तुम्हाला थोडी माहिती गोळा करना करण्यासाठी फोन केला आहे मी एक नवीन मोबाईल घेण्याचा विचार करत होती तर तुमच्याकडे कोणते कोणते प्रकारचे फोन भेटतात माझी माझी मैत्रीण ऋतुजा हे मी पाचव्या महिन्यातच तुमच्याकडून विवो वाय ट्वेंटी सेवेन हा मॉडल घेतला होता आणि तो तिला उत्तम लागला त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा आणि तुमच्याकडे बाकी कोणते असे चांगले उत्तम मॉडल आहेत त्याची थोडी माहिती आणि किम किंमत सांगा आणि आपली विवो वाय ट्वेंटी सेवनची स्टोरेज काय असते अच्छा आणि तो मला एकदम असा थीन पीस हवा आहे तर वाय विवो वाय थर्टी हा थीन पीस आहे ना आणि त्याची कॅमेऱ्याबद्दल थोडी माहिती सांगा हो मी थोडी आता कामात आहे मी थोड्या दिवसात तुम्हाला येऊन भेटते पण मला हे जाणून घ्यायचं होतं की थ्री कॅमेरावाला व विवो वाय थर्टी ह्याची वॉरेंटी दोन वर्षाची असते मग तुमच्याकडून काही गॅरंटी मला भेटू शकते का अजून थोडी अच्छा ठीक आहे मी तुम्हाला येऊन भेटते आणि मग तुमच्या तुमच्याशी समोरच संवाद साधते धन्यवाद